हो आता मु ह्या मुंबई शहरामध्ये खूप मूव्ही बघण्यासाठी खूप सु म्हणजे थिएटर उपलब्ध करून दिले आहेत तसंच मी चकाला राहते तर आमच्या बिल्डिंगच्याच म्हणजे आमच्या एरियामधेच मूव्ही मॅक्स हा थिएटर खूप फेमस आहे तिकडे खूप विविध प्रकारच्या मूवीज लागतात खूप चांगल्या चांगल्या मूव्हीज आमच्या इथेच रिलीज होतात आमच्या इथे रिलीज होतात आणि त्याच्यामधे उदाहरणार्थ जंगलबूक हे सुलतान आणि आता हल्लीच रिलीज झालेली बाईपण भारी देवा हे आम्ही तर तिकडे तीनचार वेळा मूवी बघून आलो आणि जेव्हा पहिल्यांदा आम्ही मुवी बघायला गेलेलो तेव्हा तर खूप गर्दी होती खूप माणसांची भीड आली म्हणजे खूप माणसं आलेली तरी पण आम्हाला तिकडे सगळ्या सुखसुविधा चांगल्या उपलब्ध करून दिलेल्या तिकीट पण तिकडे खूप स्वस्त भेटतात अशा नाही की टिकीट खूप महाग आहेत आणि बसण्यासाठी पण खूप चांगली सुविधा आहे आणि आमचा तो स्क्रीन पण मूवीचा किती मोठा आहे आमचा सुविधा पण खूप मोठ्या आणि असं नाही की आणि आमचे सीट पण खूप चांगलंयत बसासाठी असं नाही की सीट छोटी मोठी असं काही नाही सगळ्यांसाठी चांगली सगळ्यांना चांगला पिच्चर बघायला भेटतो कोणपण दु खी होऊन त्या सीट थेटरमधून बाहेर निघत नाही की म्हणजे आम्हाला हेच नाही प्रॉब्लम झाला तोच प्रॉब्लम झाला असं कोणपण बोलत नाही आणि आमच्या थेटर खूप चांगलं आहे तसेच वेगवेगळ्या जाग्यावर वेगवेगळे सिनेमा हॉल आहेत त्याच्यामध्ये एक फेमस सिनेमा हॉल पी वी एस हा खूप फेमस थिएटर आहे पी वी आर हा थेटर सॉरी ह मूवी थेटर खूप फेमस आहे तिथे पण आम्ही खूप वेळा पिक्चर बघायला गेलो आहे असं आम्हाला मूवी बघायला खूप आवडतात